हॅलो हां बोला ना आता ह्याचं नियोजन तर आपल्यालाच करायचं आहे आपण काय करू मंगल कार्यालय बघायला जाऊ आपल्या शहरामध्ये धराशिवला जवळच मंगल कार्यालयं आहेत तर तीन चार मंगल कार्यालयं आपण आज बघू उद्या आणि रात्री बसून आपण काय करू त्या पत्रिकेची डिझाईन काढू पत्रिका कशी करायची आपण चांगली म्हनजे प्रिंटेड करायची आहे का साधी करायची का व्हॉट्सअपलाच देऊन टाकावं आपल्याला ह्याचंसुद्धा बघावं लागंल जेवणाचं लग्नामध्ये किती माणसं बोलवायचे किती माणसांना आमंत्रण दिल्यानंतर त्यांच्या घरचे किती लोकं येणार आहेत हे बघून आपल्याला किराणा म किराणा न्यावं लागेल स्वयंपाकी बघावं लागेल का आपण गुत्तं द्यायचं कॉन्ट्रॅक्टच देऊन टाकायचं का ताटावर द्यायचं का किराणा भरायचा कसं करावं

बरं बरं बरोबर आपण काय करू हां हे अगोदर सगळं नियोजन झालं की आपण शहरामधले जे काही दोन चार दुकानं आहेत तिथं डिझाईन बघू आणि आपण काय करू जे आपल्या आपले सोनार आहेत जिथून आपन सारखं म सोनं घेतो त्यांच्याकडं जाऊन आपण डिझाईन बघू म मोनीला दाखवू तिला आवडतात का बघू घरात सगळ्यांना डिझाईन दाखवू आणि त्याच्यानंतर मग आपण दागिने बघू घरात एकदा चर्चा करू की तिला कोणकोणते दागिने घ्यायचेत मंगळसूत्र तर घ्यायचंच आहे मला पण हार वगैरे काय दागिने घ्यायचे त्याचं आपण आपल्याला बघावं लागेल त्याच्यानंतर पोरींचे कपडे आहेत मुलींचे कपडे बघावे लागतील हां ठीक आहे चालतंय चालतंय आपण मिळाल्यावर